प्रेरणा मिळण्यासाठी मी कोणत्याही ऑनलाईन साईट्स वापरत नाही साधारण मला जी जे चित्र आवडतं ते कोणत्याही वेबसाईटवरचं असू शकतं किंवा कोणत्याही दुसऱ्याही ठिकाणचं असू शकतं तर असं कोणतीही वेबसाईट अशी ठरलेली नाही की त्याच्यावरून मी चित्र काढत असेन